हिमालयात तर आम्ही दोन वर्ष झालं हिमालयाला जाऊन त्या म्हणजे हिमालयात तेव्हा आम्ही सर्व फ्रेंड्स गेलो होतो पण सर्व फ्रेंड्स सर्वांच्या फॅमिलीसोबत आले होते तेव्हा तर सर्व फॅमिलीसोबत आले हिमालयात म्हणजे खूप जास्त थंडी हिमालय म्हणजे खूप जास्त थंडी तिकडे खूप सारे मनाली लदाख वगैरे अशी खूप सारे ठिकाणं आहेत म्हणजे वैष्णवीदेवी तिथे खूप जरा आणि तिथं टेररिजम पण खूप आहे म्हणजे भीती पण फार वाटते मग तिथे गेलोत आणि बाईकमध्ये पहिले तर आपल्याला ग आपल्या स्टार्टर्स बदलावे लागतील बाईकचे कारण तिथे गाडी लवकर स्टार्ट होत नाही तर आपल्याला ते आपल्या गाडीचे स्टार्टर्स असतात ते चांगल्या मॅक्स लेवलचे टाकावे लागतीन त्यानंतर म्हणजे थंडीमध्ये पण आपली बाईक लगेच चालू व्हायला पाहिजे आणि आपले टायर्सचं पहिले तर चांगली खेअर करावे लागेल नवीन टायर्स टाकून आपल्याला हिमालयामध्ये गाडी चालवावं लागेन आम्ही तिथून एका ठिकाणी गेलोत आणि तिथून आम्हाला बाईक राईड करायची होती तर तिथून आम्ही बाईक राईड चालू केली तर तिथल्या सर्व गाड्या एवढ्या छान होत्या म्हणजे त्यांचे स्टार्टर्स भारी होते त्यांचे म्हणजे सीट पोजिशन मस्त होता अशा सर्व काही गोष्टी त्या गाडीमध्ये मस्त होता तर बाईक रेन्ट करण्यासाठी तिथे एकतर गुगल मॅप्सवर थोडा ट्रस्ट करायला पाहिजे आणि तिथल्या लोकल्सांना विचारून विचारून जायला पाहिजे बस एवढं हे सगळं करून तिथे चांगल्या गोष्टी करायला पाहिजेत